माझ्या मुलाला दहावीनंतर कोणते कोणते शिक्षण घ्यायचे दहावी बारावीनंतर कोणते शिक्षण घ्यायचं हे मला कळत नव्हते त्याच्यामुळे मी जे आधी शिक्षण घेतलेले आहे आणि चांगल्या चांगल्या रीतीने काम करत आहे चांगल्या मोठ्या पदावर गेलेले आहे त्यांचा मी सल्ला घेतला